येस सो मी जवळपास गेली दोन वर्षं वगैरे नाटक करते आहे आणि एका शब्दात सांगायचं झालं तर अनुभव फार सुंदर होता मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे मी स्वतः स्वत त बदल पाहतीये आधी मला स्टेजवर जायची भीती वाटायची समोर लोकं दिसले तर मला असं घाबरायला व्हायचं की मी काय बोलू कसं बोलू पण जेव्हापासनं मी नाटक किंवा मी कविता अभिवाचन पण करते ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला मी मलाच स्वतःला मी वेगळी एक सापडत गेली आहे ह्या दोन वर्षांत आणि पहिली गोष्ट तर माझंच जे काही स्टेजवरचं फिअर आहे ते खूप प्रमाणात कमी झालं आहे अचानक कुणी बोलवलं आणि बोल काहीतरी तुझा अनुभव सांगा असं सांगितलं तर मला घाबरायला होत नाही मला उलट छान वाटतं की अरे वा आपण काहीतरी त्यांच्यासोबत शेअर करू शकतो आपले अनुभव आणि मी आत्तापर्यंत दोन तीन नाटक केलेत व्यावसायिक नाही प्रायोगिक लेवलला आणि काही स्पर्धा केल्या आहेत त्याच्यामध्ये दाजी दाजीकाका करंडक केला आहे राज्य नाट्यस्पर्धा केलीये दोनदा गडकरी करंडक केलं आहे आणि एक एका ग्रुपसोबत नाटक केलं आहे सुरुवातीला मी बॅक स्टेजपासून सुरुवात केली त्याच्यामध्ये पण मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की कशा एंट्री घ्यायच्या बॅकस्टेज म्हणजे समोर प्रयोग सुरू आहे आणि आपण बॅकस्टेजचे लोकं काय असतं विंगेत उभे राहून नेमकं काय घ गोष्टी घडतात काय काय आतमध्ये घडतं की ते समोर मग प्रेक्षकांना बघायला मिळतं त्या सगळ्या गोष्टी मी प्रायमरी लेवलवर शिकले त्या नाटकानंतर मी एक नाटक केलं ज्यामध्ये माझा छोटासा रोल होता सुरुवातीला मला त्याच्यामध्ये असं वाटलं होतं की अरे फारच छोटा रोल आहे आणि का बरं मला असा छोटा रोल मिळाला पण नंतर मला हे गोष्ट कळाली ज्यामध्ये नंतर आमचा प्रयोग झाला आणि सगळ्यात जास्त लाफ्टर माझ्या त्या छोट्याशा एक अ अर्ध्या किंवा एक एक मिनटाच्या रोलला मिळाल्या त्या मला तेव्हा मला ही गोष्ट समजली की रोल किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे त्याला काही त्याच्याशी काही संबंध नसतो तुम्ही त्याला किती रंगवत आहे तुम्ही त्याच्यामध्ये किती तुमचे एफर्ट्स टाकत आहे या गोष्टी मॅटर करतात आणि नंतर मी लीड रोल केले दोनतीन नाटकांमध्ये त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी उ शिकत गेलेच मी की आवाजाचं कसं असलं पाहिजे डायलॉग कसे आपण म्हटले पाहिजेत किंवा स्टेजवरचा आपला वावर कसा असला पाहिजे आपले आपली नजर कुठे असली पाहिजे किंवा आपल्याला फार भीती वाटत असेल तर आपण कुठे बघायचं म्हणजे प्रेक्षकांच्या डोक्याच्या वर पाहिलं की आपल्याला प्रेक्षक दिसत नाही पण त्यांना असं वाटतं की आपण त्यांनाच पाहतोय या सगळ्या गोष्टी शिकत गेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा आपण माणूस म्हणून खूप घडत जातो आपल्याला आपण वेगवेगळे पात्र साकरतो तर त्याच्यामध्ये प्रत्येक पात्राचं साकरण्यापूर्वी आपण काय काय अभ्यास केला पाहिजे म्हणजे थोडक्यात आपण त्याला कॅरॅक्टरायझेशन म्हणतो त्याबद्दल मला शिकायला मिळालं आणि एकाच जन्मात मी अनेक पात्रं साकारू शकते त्याचा एक फार आनंद आहे मला आणि नाटक म्हटलं की त्याच्यामध्ये रिटेक्स नसतात तुम्हाला जे काही करायचं असतं ते वन टेक असतं जे काही तुम्ही कराल किती एफर्ट्स टाकता हे सगळं तुम्हाला लगेच त्याची पोचपावती मिळते समोर ऑडियन्स असतं त्यामुळे तो एक चॅलेंजिंग असतं ॲट द सेम टाईम ते खूप एक्साइटिंग पण असतं की अरे आपल्याला हे करायचं आहे आपल्याला लगेच त्याचं रिस्पॉन्स मिळणार आहे तर ती खूप छान गोष्ट आहे आणि ती खूप रॉ आहे त्यामुळे नाटक हे तुम्हाला खूप रॉ ॲक्टर म्हणून घडवतं एकदा तुम्ही नाटकात छान पारंगत झालात की बऱ्यापैकी तुम्ही स्क्रीन ॲक्टिंग करू शकता किंवा एक तुमच्यामध्ये एक फाईननेस येतो तुम्ही जेव्हा नाटक वगैरे करता त्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजते की मला खूप चांगल्या संधी उपलब्ध झाल्या नाटकांच्या आणि त्याचबरोबर ह्या निमित्ताने नाटकाच्या निमित्त्याने कविताच्या निमित्ताने माझ्यासोबत फार चांगली लोकं धोडली गेली त्यामुळे मी त्या सगळ्यां गोष्टींसाठी ॠणी आहे धन्यवाद